चपाती भाजी पुरणपोळी पराठे थालपिटं धपाटे बिर्यानी चिकन बिर्यानी दम बिर्यानी व्हेज बिर्यानी पुलाव पिझ्झा चीज पिझ्झा नॉर्थ इंडियन राजमा चावल चायनीज बर्गर चिकन रोल व्हेज रोल नूडल ट्रिपल नूडल्स ट्रिपल राईस केक मोमोज चिकन मोमो खिचडी बेंगॉली खिचडी कबाब पहाडी कबाब पनीर कबाब पराठे पावभाजी साऊथ इंडियन पेस्ट्री आईस्क्रीम पास्ता शॉर्मा चिकन शॉर्मा मेक्सिकन शॉर्मा छोले भटुरे डोसा मसाला डोसा पेपर डोसा दावणगिरी डोसा